हॅलो हां तुमच्या कंपनीचं सिमकार्ड आहे माझ्याकडं आणि मी परदेशी जाणार आहे आता एक मिटिंग आहे माझी तर मग त्या संदर्भात फोन केला होता मी तर हां तर मला असं जाणून घ्यायचं आहे की काय बाबा मला चार्जीस काय लागतील म्हणजे दर काय आहेत तुमचे तिथले ते सांगता का मला जरा म्हणजे आता तिथं जाऊन मी फोन करणार मग इंटरनॅशनल फोन होणार माझे मग तिथून फॉरेनमधून मी आपल्या देशात भारतात फोन करणार मग तिथून एस एम एस पाठवणार मेसेज करणार मग ह्याचे काय वेगळे रेट आहेत का आणि मग ह्याचं काही एक पॅकेज भेटेल का टोटल मला म्हणजे माझे थोडे पैसे वाचावे वगैरे असं का मग प्रत्येकाचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत म्हणजे फोनचं वेगळं आहे मेसेजचं वेगळं समजा इथं कॉलरट्यून ठेवायची आहे मला ह्याचं काय वेगळं आहे का म्हणजे कंबाईनमध्ये सगळ्याच आहे एखादं पॅकेज आहे तुमच्याकडं रिचार्ज तेवढं मला सांगा हां मग तुम्ही तिकडून करून देता रिचार्ज की मी माझ्या मोबाईलवरून करावं लागेल हां मग ते आंतरराष्ट्रीय काय ते रेंज कॉलचे चार्जेस वगैरे आहेत ते सगळं सांगा डिटेलमध्ये मग मी त्याप्रमाणं रिचार्ज करतो माझं ओके